या पुस्तकातील माझे आवडते औतरण आहे इफ यू आर टेम्प्टेड गिव इट अ ट्राय ट्राय अँड गो इवन आय से यू कांट मला हे आवडतं यासाठी की माणसाचं जीवन एकंदरीत असंच आहे असं मला वाटतं की अनेक अडथळे आपल्या समोर येत असतात अनेकजण आपल्याला एखादी गोष्ट करू नका असंही म्हणतात किंवा परिस्थिती प्रसंग असे असतात की आपण काही गोष्टी सोडून द्यायला तयार होतो पण मला वाटतं की आपण अजूनही एक प्रयत्न अजून थोडे अधिकचे प्रयत्न जर केले तर आपण नक्कीच त्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो म्हणून अजून एक प्रयत्न करायला हवा